समाजाचे विविध घटक त्यांचं त्यांचं आयुष्य जगताना त्यांना व्यक्त करण्याचं एक माध्यम हे म्हणजे कला आहे कला आहे किंवा हस्तकला आहे जसं ते बोलण्यातून व्यक्त करतात जसं गाण्यातून व्यक्त करतात तसं विविध हस्तकलांमधनं हे व्यक्त होत राहतं आणि त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे जर आपण आत म्हणजे आजच्या काळातून समजा इतिहासात नजर टाकली किंवा इथून पुढे भविष्यात आपल्या काळावर जर कोणी नजर टाकली तर त्या त्या काळाचं प्रतिबिंब हे वेगवेगळ्या हस्तकलांमधनं किंवा कलांमधनं उमटलेलं दिसतं समाजात वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात वेगवेगळे प्रसंगांना समाज सामोरा जात असतो काही राजकीय प्रसंग असतील काही सामाजिक प्रसंग असतील काही काही भूकंप किंवा अशा येणाऱ्या आपत्ती असतील नैसर्गिक आपत्ती असतील किंवा जसं की स शेती करणारा समाज हा त्यांची सुगी आली की धान्य काढून झालं की त्यांचं त्यांचं एक मनोरंजनाचं साधन म्हणून ते नाच करतात गाणी गातात तसंच त्यांचे त्यांच्या चित्रांमधनं त्या शेतांची बहरलेल्या शेतांची चित्रं दिसतात वेगवेगळे पक्षी दिसतात वेगवेगळे रंग दिसतात वेगवेगळी धान्यं त्याच्यातनं ओळखू येतात तर हे सगळं ह्या कला असल्यामुळे जतन केलं जातं आणि संवर्धन केलं जातं ह्याचं आणि ह्या सगळ्यात मिळून या सगळ्यातून मिळून एक राज्याचा सांस्कृतिक वारसा हा आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपोआपच पोहचवला जातो